भविष्यासाठी गायनाशी निगडीत ध्येय किंवा आकांक्षा अशा खऱ्या माझ्या काही नाही आहेत मला असं वाटतं की स्वतःच्या आनंदासाठी एखादी आपण गोष्ट केली की आपण त्याच्या आपण एखादं ध्येय आपल्यासमोर ठेवतच नाही आपण आपला आवाज जपून आपण चांगलं जितकं गातो आहे ते त्याच्यात सुधारणा करून काही तरी नवीन शिकून जर का मी गात राहिले तर मी त्याच्यातच मला वाटतं मला आनंद मिळेल म्हणजे माझं काही असं ध्येय नाही आहे की कुठेतरी परदेशात कार्यक्रम करायचे किंवा मोठ्या म्हणजे रॉयल आल्बर्ट हॉलमध्ये किंवा म्हणजे तितकी माझी पतही नाही आहे हे मी जाणून आहे मी गाते ते माझ्या आनंदासाठी गाते मला प्रत्येक गाणं म्हटल्यानंतर माझ्या मनाला जेवढा आनंद होतो तो म्हणजे प्रेक्षकांना आनंद होतो असं प्रेक्षक मला सांगतातच पण त्याच्याहीपेक्षा मला असं वाटतं की मला जो त्याच्यातून आनंद मिळतो तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो आणि तो माझ्यासाठी म्हणजे म माझ्या माझ्या व्यक्तिमत्वात त्यांनी भर पडते आणि माझं एकंदरीतच म्हणजे आयुष्य त्यांनी जास्त सुलभ होतं कारण की गाण्याचं असं असतं ना की आपण जेव्हा गातो तेव्हा इट क्यान बी लाईक अ रिलीज की आपलं आपल्या मनात जे काही चालू आहे ते आपल्या त्या गाण्यामधून म्हणजे फक्त गाणं नाही मला असं वाटतं वाद्य वाजवणारे किंवा कोणत्याही प्रकार ची हॉबी असणारे जे चित्रकर चित्रकार असतात वगैरे हे सगळ्यांनाच त्यामुळे मला असं वाटतं की ध्येय असं काही नाही आहे आणि आकांक्षाही अशा काही फार मोठ्या नाही आहेत आणि त्या जे ज्यांच्या असतील त्यांचं चांगलं आहे पण मी माझ्या आनंदासाठी गाते आणि लहानपणापासून गाते आहे आणि आता इतकी वर्षं गाते आहे तर त्याच्यात सुधारणा होत गेली मोठे कार्यक्रम मिळत गेले जास्त प्रशंसा व्हायला लागली बक्षीसं मिळाली अनेक स्पर्धा जिंकल्या आणि अनेक म्हणजे राज्यस्तरीय किंवा नॅशनल लेवलची सुद्धा बक्षीसं मिळाली तर ते ते सुद्धा कधी मला स्वप्नात वाटलं नव्हतं की होईल आणि तसं तेव्हा ध्येयही ठेवलेलं नव्हतं पण तरीही ते झालं त्यामुळे ध्येय ठेवण्यात काही मला विषय अर्थ वाटत नाही